तसा मी रोज सकाळी अर्धा तास धावतो विक्रम असा काही म्हणजे असं कधी लक्षात नाही घेतला आहे हां पण एकदा मी म्हणजे एका ठिकाणी मला जायचं होतं सकाळी एक नऊ वाजता पोहोचायचं होतं आणि मला थोडं उठायला उशीर पण झालेला आणि माझं रोजचं रनिंगपण बाकी होतं तर मी विचार केला आणि त्या एक तासामध्ये मी त्या ठिकाणी पोहोचलो धावत धावत तर एक तासाचं रनिंग म्हणजे माझ्यासाठी तरी भरपूर झालं ते थकवा लागलेला त्यानंतर थोडं थांबून पाणी वगैरे पिऊन मी त्या मीटिंगसाठी हजर राहिलो होतो तर तेच एक हे आहे धावून ध्येय असं काही नाही आहे फक्त आपलं शरीर मजबूत असावं नेहमी तत्पर असावं एक म्हणजे असा थकवा येत नाही म्हणजे कोणतेही काम करायला आळस वाटत नाही जर आपण धावत राहीलं धावल्याने आपल्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो तर ते शरीर चांगलं रहावं हेच माझं ध्येय आहे अजून काही नाही